हॅलो हा बोला ना बोला ना सागर बोलतो आहे

ट्वेल्थ कशात केलं तुम्ही सायन्स केलं आर्टस् फील्ड की कुठलं फील्ड अच्छा अच्छा गुड बेटा तू खूप छान केलं म्हणजे सायन्स केलं तर तुला सगळ्याचं फील्ड ओपन आहेत तुला आर्टस् फील्डमध्ये जायचं असेल ते पण तुला ओपन आहे तुला तुला जर सायन्स फील्डकडे जायचं असेल ते पण तुझ्यासाठी ओपन आहे कॉमर्स फील्डकडे जायचं असेल ते पण तुज तुझ्यासाठी ओपन आहे त्यानंतर तू आणि तुझी जर बॉडी वगैरे सगळं चांगलं असेल तुझी स्ट्रेंथ असेल तू हे पण करू शकते आर्मीसाठी पण जाऊ शकते त्यानंतर तू नेव्हीसाठी पण ट्राय करू शकते मतलब तुझ्याकडे खूप सारे ऑप्शन आहे तू ट्वेल्थ सायन्स केलं आहे त्यानं ठीक आहे तुला पर्सेंटेज पण चांगले असेल तर तू ॲज अ नेव्ही डिपार्टमेंटमध्ये पण तुला चांगली नोकरी भेटू शकते किंवा आर्मी डिपार्टमेंटमध्ये तुला चांगली नोकरी भेटू शक मिळू शकते कंप्यूटर बघ आपल्याकडे कंप्यूटरकडे जर करायचं असेल तर आपल्याला जर तुला ट्वेल्थनंतर तुझं जे जे डबल ई तुला द्यावं लागेल आधी किंवा दिली असेल तू तर त्यात तुला जर चांगले पर्सेंटेज वगैरे असेल चांगले मार्किंग असेल तर तू ओबवियस्ली कंप्युटर कंप्युटर कर कंप्युटर इंजिनीयरिंग कर कंप्युटरमध्ये ठीक आहे आणि त्यानंतर स्कोप सगळ्याचं आहे स्कोप सगळ्याचमध्ये राहते फक्त ते आपल्यामध्ये ते पावर पाहिजे तू कशा पर्सेंटेजने पास होतो काय आता ते ते इंपॉर्टन्ट आहे बाकी नाही नंतर स्कोप सगळ्याचं याच्यात आहे आणि तुला तो स्टुडंट बनावं लागेल त्या टाईप जॉब प्लेसमेंट कसं आहे ते कॉलेजवर डिपेंड राहते तू कुठल्या कॉलेजमधून करतं बेस्ट कॉलेज तुझ्यासाठी कुठलं आहे तर आता बघ जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सगळ्यात बेस्ट कॉलेज एक एच यू पी वेम एच यू वि वि एम हे ते सगळ्यात बेस्ट कॉलेज आहे ठीक आहे ते ऑटोनॉमस आहे आणि तिथे सगळंच कॉल्स म्हणजे त्यात हॉस्टेल प्रोव्हायडींग सगळं आहे आणि ऑटोनॉमस आहे मेन म्हणजे इंडियामध्ये ते सेक थर्ड नंबरवर येतात ते ऑटोनॉमस कॉलेज एच व्ही पी एम ठीक आहे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ ठीक आहे आणि सेकेंडली सेकेंडली अग्निहोत्री कॉलेज पण आहे त्यानंतर तुझं जर चांगल्या प्रकारे जर होत असेल तर आपण आय आय टीमध्ये जरी करू शकतो बा आय आय टीमध्ये जर चांगला नंबर लागला तर तुला आय आय टी थ्रू पण तुझं ॲडमिशन होऊ शकते अशा प्रकारे तू करू शकतो थँक्यू